अगं तू सिग्मा पिक्चर बघितला आहे का कित्ती छान मूवी आहे न ती हो ना ती मोटली ती तर कमालच आहे ते हं आणि ती किती हिरोईन नाहीये का ते तिचा तो हसबन्ड तिच्या फियॉन्से मागे लागते तो त काम काय जब्ब तर मग नंतर आवडते न तो तिला

हां ते त तो बिहेवियर डि डिफरेन्ट असते हो न तिचा नवरा तरी तेव्हाही बढाई म्हणजे खूप बेकार वाटत होतं तिच्यासाठी आता ती परत रिटन कशी जाणार आणि मला ते तिचा राग येत होता तिनी तिला सोडू सोडून चालली गेली त्याच्या रागामध्ये हां हां हं मला पण खूप आवडलं ते तिरपं फिरायला ती आणि तिला मोटलीला परमिशनसुद्धा नव्हती असं जर तिनी कपडे घातले होते तेव्हा जीन्स टॉप हां हां हं चल बाय मग हं